हॅलो हा हॅलो हां मी हां मी काय म्हटलं माझ्या मुलाची के जी वनमध्ये ॲडमिशन करायची आहे तर कशी आहे तुमची स्कूल जंगली बार गाव

हो हो हो हो हो के जी वन ठीक ठीक

हां हां

काही फी वगैरे कमी नाही होईल का नाही पण कसं आता आम्ही काही शे म्हणजे शेतकरी आहो ना त्याच्यामुळं कसं महिन्याचे पाच हजार रुपये थोडं जास्त होत आहे थोडे कमी पाहिजे करू करायचा प्रयत्न करा ना

चला तर बरं ठीक आहे मग कधी स्कूलला ठीक आहे हां हां हां ठीक आहे आल्यावर नंतर मग सविस्तर बोलेन ठीक आहे